डिजिटल आर्ट हे खूप चांगलं आहे म्हणजे आता मानवाने जेवढ्या कलाकृती बनवल्या आहेत त्या ए आयच्या माध्यमाने किंवा रोबोटिक माध्यमाने त्या आत्तासुद्धा बनवल्या जातात त्यासुद्धा चांगल्या आहेत पण त्या बनवण्यामागे माणसाचं जे कष्ट आहे जी मेहनत आहे ती तिकडे लागत नाही आणि ज्या माणसाच्या विचारामधून एखादं शिल्प जेव्हा जे घडत जातं ना ते तिथे घडलं जात नाही त्या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ते घडवताना लागलेली मेहनत असेल तर ती गोष्ट डिजिटल आ आर्टला भेटत नाही डिजिटल आर्टमध्ये काय होतं की आपण एखादी गोष्ट फक्त लाइक अ कमांड देतो आणि तिथे सारखं आपल्या पुढ्यात क्षणात ती निर्माण होते पण ते जर एखादं पेंटिंग जर करायचं म्हटलं तर माणूस जेव्हा एखादा चित्रकार हातामध्ये ब्रश घेऊन ते पेंटिंग काढायला त्याला कित्येक दिवससुद्धा जातात किंवा ते पेंटिंग काही क्षणामध्येसुद्धा पूर्ण होतं पण त्यासाठी जी लागणारी मेहनत आहे तर माणसाच्या त्याच्या मागची विचारधारणा आहे ते का तो काढत आहे त्या सगळ्या गोष्टी आहे त्या का काढून झाल्याच्या माग नंतर जे त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा तो आनंद आहे तो डिजिटल आर्टमध्ये आपल्याला भेटत नाही डिजिटल आर्टमध्ये आता असं झालं आहे की जो जनमलेला बाळ आहे एक त्याच्यानंतर तो हळूहळू शिकत जातो तो पुढे दोनचार वर्षाचा झाला त्यानीसुद्धा त्यानीसुद्धा तरी ती कमांड टाकली ना तर तो त्या आर्ट करू शकतो पण त्याच मानवनिर्मित आर्ट करण्यामागे जी मेहनत जाते जो कालावधी जातो तो तिकडे भेटत नाही ते सुखाचे क्षण भेटत नाहीत ते चांगलं आहे पण ते तात्पुरता पण त्याच्यामागचं जे सॅटिस्फॅक्शन आहे जे प्रसन्नता आणि जे आनंद जो भेटतो तो त्याच्यामध्ये भेटू शकत नाही त्याच्यामध्ये डिटेलिंग वर्क भेटेल आपल्याला पॉईंट टू पॉईंट त्याच्यामध्ये वर्क केलेलं भेटतं बट स्टील त्याची मजा मानवनिर्मितीला नाही आहे